हां मला अभिमान वाटेल असं एक मी एक चित्र काढलेलं आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं त्याच्याबद्दल मला सांगायचं असेल तर मी ज्यावेळेस ते काढ चित्र काढायचो त्यावेळेस मला ते काढता येत नव्हतं पण खूप मोठ्या कौशल्याने ते चित्र काढलं चित्र काढल्यानंतर ते चित्र मी काही दिवस तर तसंच ठेवलं पण त्याच्यानंतर मी माझ्या पालकांना ते चित्र दाखवलं चित्र दाखवल्यानंतर ते जे माझे पालक होते ते एवढे एकदम खूश झाले आणि तसंच मग ते मित्रमंडळींना देखील मी दाखवलं मित्रमंडळींनी देखील माझं कौतुक केलं कारण मी एवढं चांगलं चित्र मी अद्यापही काढलेलं नव्हतं आणि तसेच इतरही चित्रं काढताना ग्राहकांना मी एकदम चांगलं चित्र काढतो किंवा लग्नामध्ये जे काही चित्रं काढावे लागतात घरावर आमच्या इकडे ती एक पध्दत आहे त्याच्यात मला चित्रं काढण्यासाठी बोलावतात आणि मी ते बरोबर कृष्णाचे राधाचे किंवा लग्नाचे शुभविवाहाचे चित्र काढून त्यांना खूश करतो व मला त्याच्यापैकी पैसे देखील मिळतात आणि एकदम चांगला अभिप्राय पण देखील दे देतात किंवा असे चित्र काढा आणि एकदम चांगले चित्र काढतोस असे मला म्हणतात त्यावेळेस मला खूप आनंद वाटतो खूप समाधान वाटते कारण माझा तो विषय त्यावेळेस नव्हताही तरी पण मी तो चित्र काढला आणि त्याच्यात चित्रकलेत गेलो त्याच्यामुळे चित्र काढून एकदम मला खूप छान वाटते आणि मला चांगलेही म्हणतात आणि त्याच्यासोबत मला चित्र काढल्यानंतर पैसे देतात त्याच्यामुळे चांगलंच होते आणि मला रोजगारही मिळतो आणि मला मानपान पण सुध्दा याच्यातून मिळते